माझे माझ्याकडे बजाज कंपनीचं मिक्सर आहे सहा महिन्यापूर्वी आणलं आणि आता ते कुरडयाचे गहू काढता काढता ते खराब झालं ते मिक्सर आता मी दुसरं दुसरीकडून आणलं आणि ते कु कुरडयाचे गहू काढले असे मिक्सरचे भांडे सुद्धा खराब होतात ते मिक्सर सुद्धा खराब होते कुरडयाचे गहू काढायचे आपल्याला मसाले कोणते पाहुणे येतात आपले इकडे तर कधी कसं करायचं मग ते मिक्सर खराब झाल्यावर मग पाट्यावरच वाटायचं काम पडते त्याच्यासाठी मिक्सर